चित्रकलेचा सर्वाधिक आव्हानात्मक पैलू म्हणजे ते चित्र काढताना व्यवस्थित न आणि त्यात रंग जो आपण भरणार आहे तेही व्यवस्थित देणं आणि ते रंग एकमेकांना सूट होणं ही माझ्यासाठी सर्वात आव्हानात्मक काम आहे म्हणजेच पैलू आहे मग मी ते चित्र काढताना पहिला त्या चित्राची एक पाच सहा वेळा रफ पेजवर प्रॅक्टिस करते आणि कोणकोणते कलर कुठे कुठे द्यायचे हे पेंसिलने लिहून काढते प्रॅक्टिस झाली ते एकदा चित्र मला जमलं की मी ते चित्र फायनल करते कोणकोण जे जे मी रंग ठरवले आहेत ते ते रंग जर तिथे सूट होत असतील तर मी तेही ते रंगही फायनल करते आणि एकदा चित्र आणि रंग दोन्ही असं फायनल झालं की मी चित् फायनल चित्र काढायला घेते फायनल चित्र काढताना मी पहिला पेज बॉर्डर करते पेज बॉर्डर केल्यानंतर एकदम लाईट पेन्सिलने पहिला मी ती चित्र काढून घेते जेणेकरून ते चित्र काढताना काही चुका होऊ नयेत आणि समजाच मला वाटले की हे चित्र थोडंसं वेगळं दिसते किंवा ह्या चित्राचा हा भाग चुकीचा दिसतो आहे तर ते मला रफ करून तिथे परत काढायला यावं असं इतकं लाईट मी काढते कारण की चित्र काढताना लाईटच काढायचं असतं जर आपल्याला खोडायचं असेल आणि आपण जर ते खोडायला गेलो तर तिथं तो भाग काळा होऊ नये खोडलेलं दिसू नये म्हणून चित्र काढताना लाईटच काढायचं चित्र काढल्यानंतर तर मी रंग द्यायला सुरुवात करते रंग देताना पहिला कोणता कलर द्यायचा आणि जे मी रंग ठरवलेले असते ते मी देते रंग देताना पहिला जी कडेची बॉर्डर असते ती देते नंतर मग मी ती जे आतला भाग असतो तो देते रंग देताना रंगसंगती दे रंगसंगती बघणं खूप महत्त्वाचं आहे जर रंगसंगती नसेल तर चित्र अजिबात उठावदार दिसणार नाही चित्राला रंगाशिवाय शोभा नाही कारण की रंग खूप सुंदर खेळ खेळतात त्या रंगाला त्या चित्राला ते रंग जे असतात ते शोभून दिसले पाहिजेत कारण की तरच ते चित्र उठावदार दिसणार आहे रंग देताना माझी चूक होते नेहमी की तो रंग चित्राच्या बाहेर जातो तर मी चित्राच्या बाहेर न जाण्यासाठी जी चित चित्राची बॉर्डर असते ती पहिला करून घेते समजा जर चेहरा असेल चेहरा गोल असतो त तो गोल पहिला मी जी बॉर्डर असती गोलची आतल्या बाजूची ती करून घेते त्यांच्यानंतर मी तो आतला भाग करून घेते म्हणजे माझा रंग जो आहे तो त्या चित्राच्या बाहेर जाणार नाही जर चित्राच्या बाहेर गेला तर श चित्र पूर्णपणे खराब दिसणार